आमच्याकडे नाही का बाई वेगळी निधी म्हणून मोहरम होते मोहरमले मस्त पहिल्या दिवशी आम्ही दहा दिवसाचा मोहरम राहते मोहरम राहिल्यावर नाही का आम्ही पहिल्या दिवशी कुदळ मारते सगळेजणं आल्यावर कुदळ मारते संध्याकाळी सहा वाजता कुदळ म्हणजे एक असा गड्डा राहते त्याच्या मध्ये कुदळ मारून देवाला देवाची दहा दिवसाची स्टार्टिंग होते आणि मग दहा दिवस झाले पाच तीन चार दिवसानी मग पंचमी येते पंचमीले मग आम्ही आमच्या घरी जे मोठे माणसं बुजुर्ग असते ते देवघाटत असते देवघाटणं मणजे त्याला नेजा असते नेजेले असं असं बांधू बांधू निंबू बांधतात हे बांधतात मग तो नेज्या पंचमी असते पंचमीले देवाचा कार्यक्रम असते देवाचे पायधुणं देवाचे हे करणं देवाला चादर चढवणं पंचमीले अत्तर लावणं पेढे ठेवणं देवाचे मग पंचमीचा कार्यक्रम होते पंचमीले प्रसाद वाटाय लागते नारळ हे ते खोबरं मलिंदा म्हणून असं काही हे वाटाव लागते बाई मोहोरमचे म्हणजे पंचमीच्या दिवशी नेजा देव बसते ना आमचा संध्याकाळी सहा वाजता मोहोरमचा मग सातवीले मस्त कार्यक्रम राहते सातवीले मस्त देव नाचते निजा घेऊन निेज्या उचलते मस्त रात्रभर मस्त मजा राहते बाजा वाजते मस्त लेकरं बाळ असं तसं नेज्या सातविले मग थे झालं सातवीले सातवीले मग अष्टममीले गॅप राहते अष्टममीले देव काही नाचत नाई मग अष्टमी झाली का मग येते नवमी नवमी म्हणजे खिचड्याचा दिवस बाई असा खिचडा मग मोट्ट्या गंजात खिचडा मांडावा लागते खिचडा येते लहानपाच पोराले मस्त भाट बनवा लागते फकीर बनते फकीर बनल्यावर मस्त पाच कपडे घ्या लागते लेकरांले मस्त खिचडा मागायला जाते पोरं घरोघरी पाच पोरं मस्त घरी जाते आपापल्या इच्छेनुसार नवीन कपडे घेऊन खिचडा खिचड्या म्हणजे की रंग रंगाचं काजू खिसमिस तांदूळ गहू हे टाकाव लागते मोठ्ठ्या गंजबर आमच्या घरी खिचडा बनते वांग्याची भाजी खिचड्यासोबत खाले गोड खिचडा तिखट खिचडा राहते नवमीच्या दिवशी नव्वीले खिचडा रायते मस्त लोकं जेवते खिचडा वांग्याची भाजी जेवते बाई वाढन करा हे करा ते करा मस्त मोहरम मग त्या दिवशी नेज्या उचलून देव नाचते मोहरमले नववीले नववीले मग दहा दिवसाचा देवथंडे होते मोहरमचे मोहरम म्हनजे ताजीया मोहरम मग दहा दिवसानं देव थंडे झाले का मग चोंगे बनवा लागते चोंगे मग नदीवर मस्त देव धुवाले जाते देव थंडा होते नदीवर जाऊन मग का म्हणते बा मग तिथं थंडे झाले का मग पोराच्या हाताने चोंगे पाठवावे लागते नदीवर मग नदी येऊन येते पोरं अंग पाय धुऊन थकून जाते रात्रभर मस्त फिरते देवाच्या मग माग माग म्हणते मग सगळेजणं भुक्याजून जाते मस्त चोंगे गेंगे खाते पोरं गिर मग सगळे जणं आपआपला विषय करते यावर्षी मजा आली मोहरमची यावर्षी मजा आली मोहोरमची